हॅलो हां महादेव दादा बोलता ना हां मी प्रसाद जोग बोलतो मी आत्ताच तुम्ही मला इथे पद्मावतीला सोडलं होतं तुमच्या उबर कॅबमध्ये आठवत आहे ना एक अर्धा तास झाला मला घरी येऊन तर तुम्ही सोडून गेलात मला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्यासोबत जो पाऊच होता ज्याच्यात माझं वॉलेट होतं आणि बाकीचेही बरेचसे कागदपत्र होते तर ते चुकून माझं तुमच्या गाडीमध्येच राहिलेलं आहे तुम्ही कुठे आहात आता अच्छा हडपसरला पोचलायत का परत पद्मावती साईडला येणार आहात इतक्या वेळात की कुठे स्वारगेटच्या आसपास येणार आहात तर मी तिथे येऊन तुमच्याकडून ते माझं ब माझं जे पाऊच आहे तो घेऊ शकतो ताब्यात तुमच्याकडून किंवा तुम्ही इकडे आलात थेट तरी मी तुमचं जे जे भाडं होईल टॅरिफ होईल ते मी तुम्हाला पे करेन कारण त्यातली डॉक्युमेंट्स महत्वाची आहेत वॉलेट तर आहेच महत्वाचं कारण वॉलेटमध्ये माझी आय डीज वगैरे सगळे आहेत परंतु त्याच्या बरोबरीनं बाकीच्याही काही डॉक्युमेंट्स त्या पाऊचमध्ये आहेत माझे तर मला सांगा तुम्ही कुठे येऊ शकता तर मी तुमचं जे काही फेअर होईल ते मी तुम्हाला पे करेन त्याप्रमाणे ठीक आहे कळवा मला मग तुम्ही मी येतो तिथे त्याप्रमाणे थँक्यू